मला ऑनलाईन कपडे खरेदी करताना खूप सारा चांगला अनुभव आलेला आहे काही काही कपडे चांगले देखील येतात काही काही म्हणजे चांगले येत नाही पण दुकानदार जे असतात ते चांगले कपडे सेल करतात मग त्यांचे कपडे चांगले असतात त्यामुळे मला त्यांना फाईवस फाईव्ह रेटिंग देला फाय स्टारची रेटिंग द्यायला आवडेल व त्यांना मी अजून सांगू शकेल की तुम्ही जितके चांगले देऊ शकाल तितके लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमचीही खूप सारी ॲड होईल तुम्ही बरंच मिशो जे आपले सोशल मीडियाचे ॲप आहेत ऑनलाईन ॲप आहेत ज्यावरून लोक खरेदी करतात कपडे काही ग्रोसरीज वगैरे असतील बऱ्याचशा गोष्टी असतील त्याही तुम्ही देऊ शकता तुमचीही देखील खूप सारे म्हणजे तुम्हाला देखील खूप सारा प्रॉफिट होऊ शकतो म्हणून तुम्ही बरंच काही करू शकता यासाठी मी तुम्हाला फाईव रेटिंग देईल आणि खूप साऱ्या शुभेच्छाही देईल तुमचे असेच काम चांगले प्रगतीशील होऊ दे